हां नमस्कार सर हां आपलं मला आत्ताच जाहिरातीद्वारे कळलं होतं की स्टार्टअप लोनचं काही गव्हर्नमेंटतर्फे काही स्कीम निघालेल्या आहेत तर त्याची मला काही माहिती मिळू शकेल का

त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत उद्योग कोणते कोणते आहेत ते जर कळलं तर मला म्हणजे माझ्यानुसार काही

मधाचा उद्योग हां आहे तशी आहे तशी थोडीफार शेती आहे माझ्याकडे सर हां शेती आहे तर मग शेतीच्या निगडितच करूया काहीतरी म पण मला असं वाटते की बा गांडूळ खताची निर्मिती किंवा जैविक खताची निर्मिती जी आहे सध्या चालू त्याला प्रोत्साहन पण मिळू शकते चांगल्या पद्धतीने तर त्याच या याने आपण काम करूया असं वाटते मला चालेल चालेल सर सर मी त्या डॉकुमेंटच्या लिस्टसाठी मी आपल्याला प्रत्यक्षात भेटतो तुमच्याशीपण माझं बोलणं होऊन जाईल प्रत्यक्षात भेटपण होऊन जाईल आणि का कागदपत्रांबद्दल पण तुमच्याकडून माहिती मला घेता येईल चालेल सर थँक्यू थँक्यू सर